हां सर नमश्कार मी राहुल पगार बोलतोय सर मला इन्क्वायरी करायची होती ॲक्च्युअली मी एका प्रायव्हेट जॉब करत होतो आणि त्या जॉबमध्ये मी आता एक महिन्यानी माझी रिटायरमेंट होणार आहे तर त्यासाठी मला चांगल्यापैकी फंड तिथून मिळणार आहे त्या प्रकारे माझा पी एपचाबी चांगल्यापैकी फंड आहे पण मला अशी चिंता सतावते की ह्या सर्व पैसा माझ्याजवळ आल्यानंतर मी माझ्या म्हातारपणामध्ये मी तो पैसा कसा चांगल्यापैकी यूज करू शकतो त्यासाठी मला तुमच्याकडून तुमची ॲडव्हाईस पाहिजे होती माझं पूर्ण नाव राहुल छगन पगार माझं वय आता फिफ्टी टू आहे मला माझा जो जॉब आहे तिथून मला जी माझं रिटायरमेंट फंड आहे तो मला पंधरा लाख रुपये मिळेल आणि माझा जो फंड आहे पी एप आहे तो मला कमीतकमी पाच ते सहा लाख रुपयेपर्यंत भेटणार म्हणजे अशी टोटल माझी जी काही आहे बरोबर

बरोबर बरोबर बरोबर

बरोबर

बरोबर बरोबर सर बरोबर सर मला खूप

बरोबर बरोबर बरोबर सर मग आता याचं जर मग आता मग म तुम्हाला भेटता येईल का मला नक्की सर सर नाव काय सांगितलं आपलं नक्की सर नक्की मी तुमच्या ऑफिसला येऊन उद्या भेटतो सर मग धन्यवाद सर